धिस खॉल इज नॉव बिंग रेकॉर्डेड हां नमस्कार बोला हो हो बोला ना

अच्छा मिसळ हां मिसळचं एक प्लेट सत्तर रुपये आहे तुम्ही एकवीस जण ये येणार आहात ना तर मग इथे खायला येणार आहात म्हणजे टेबल बुकिंग करायचं आहे की हो हो पार्सल डिलिवरी करतो आम्ही फक्त किती तारखेला लागेल वगैरे कळवता का हो कुठला एरियामध्ये राहता तुम्ही हां ठीक आहे मग जवळच आहे त्यामुळे अगदी माफक दर आहे आमचा डिलिवरी चार्जेस नाही लागणार फक्त मिसळीचं पेमेंट करा हां

तर आमच्याकडे दोन्ही मिळतं थाळी मिसळ सत्तर रुपयाची आहे आणि रेग्युलर मिसळ हवी असेल तर साठ रुपयाची आहे पण तुम्ही थाळी मिसळच घेऊन बघा कारण कोल्हापूरची आपल्या खासियत आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला सोलकढी आणि पापड सद्धा मिळेल आणि आपण मिसळीत घालतो तो शेवचिवडा असतो आणि आमची एक स्पेशालिटी चटणी आहे ती आम्ही त्याच्यासोबत देतो आणि बाकी मिसळ कांदा वगैरे सगळं तुम्हाला सेपरेट दिलं जाईल तर्री आणि उसळ सेपरेट मिळते हां आणि तुम्हाला हो एक्स्ट्रा मिळेल हो हो हो हो हो एक्स्ट्रा मिळेल फक्त तुम्ही इथे येऊन खाल्लंत तर अनलिमिटेड जो कट असतो तो आम्ही तुम्हाला अनलिमिटेड पार्सलमध्ये प्रोव्हाइड नाही करू शकत पण एक्स्ट्राच दिला जातो तो हां साधारण दोन प्लेट हो दही मिळेल दही आम्ही म्हणजे विचारून पाठवतो हवं असेल तर दही सुद्धा मिळेल त्याचे चार्जेस लागतात तीन प्लेट हो हो तीन प्लेट दह्याचे दहा रुपये होतील म्हणजे तुम्हाला सत्तर रुपये एक्स्ट्रा द्यायला लागतील एक्स्ट्रा का कांदा लिंबू आम्ही देतो त्याचे काय चार्जेस घेत नाही

आमचं हॉटेल सकाळी सात वाजता सुरू होतं प म्हणजे साडेसातपासून आम्ही विक्री सुरू करतो ती दुपारी दीड ते दोनपर्यंत चालू असते संपल्यानंतर आम्ही बंद करतो नाही सुट्टी काही नाही आहे आमची

हो हो चालेल चालेल फक्त आधल्या दिवशी दुकानबंद व्हायच्या वेळेच्या आधी कळवा म्हणजे आम्ही तयारी करू शकू तशी सामानाची हां कारण आम्ही काही ॲडव्हान्स वगैरे घेत नाही अगदी आपल्या कोल्हापूरचेच आहेत म्हटल्यावरती आम्ही काही पैसे वगैरे एक्ट्रा लावत नाही तुम्ही पेमेंट डिलेव्हरी झाल्यानंतर केलं तरी चालेल फक्त आधल्या दिवशी वेळेच्या आधी कळवा ओलं खोबरं नाही देत वरूनआम्ही कांदा लिंबू आणि तर कोथिंबिर असते थोडीशी नाही आहे नाही हां ओलं खोबरं आम्ही मिसळीतच घालत नाही त्यामुळे आमच्याकडे अवेलेबल नसतं हां आणि नाही ओलं खबरं नाहीच मिळणार आणि मिसळ खाणारे म्हणजे इथलेच आहेत की बाहेरचे कोणी येणार आहेत हां मग मिसळ थोडीशी हां ओके ठीक आहे चालेल मग त्याप्रमाणे मिसळ हां हां ते म्हणूनच विचारलं मी कारण आपल्याकडच्या लोकांना सवय आहे ना ठीक आहे ठीक आहे चालेल मला याच नंबरवरती कळवा चालेल धन्यवाद